हॅलो अरे प्रदीप बोलत आहे का अच्छा अच्छा अरे मी अनुज बोलताउ हां हां अरे मी म्हणतो तू की आता मे महिन्यात चालू आहे या जून महिन्यात स्टार्ट झाला आता आणि जून महिन्यात पाणी पाणी येत आहे यार मेमध्ये अर्ध्या मेमध्ये तर थंडी लागत होती ब्लँकेट घ्यायची गरज होती काय चालू आहे काही समजत नाही यार पाणी कधी येते पाऊस कधी येते थंडी कधी वाजते का ऊन लागला पाहिजे काही समजत नाही यार काय चालू आहे

असं वाटत आहे की आता उन्हाळ्यासाठी कूल्लर घ्यावा की उन्हाळ्यात थंडी लागत आहे म्हणून हीटर घ्यावं काही समजत नाही आहे यार चाय ना पुरं हो ना यार कधी कोणता माहोल येईल काय येईल काही समजतच नाही पाणी कधी येईल पाऊस कधी येईल मी लोकल एरियामध्ये तर शेती वगैरे त्यात किती प्रॉब्लेम जाते यार सगळं खूप इकडे कधी असते सेहेचाळीस तर कधी असते बत्तीस तं कालचंच बघ ना काल होतं चौतीस आज त्याच्यात त्याच्या दोन दिवसा त्याच्या दोन दिवसाअगोदर होतं सेहेचाळीस काय यार काही समजत नाही

काय करायला पाहिजे हां झाडे तर लावू रे पण आता एवढे लवकर कसं ते मोठे होईल आणि ते तर तुझं बरोबर आहे म्हणा पण तरी गरज तर आज आहे ना आपल्याला आहे की नाही झाडं लावलं की आपलं फ्युचर सिक्युअर होईल आणि आजसाठी काय आजसाठी काय करू शकतो आपण असं सुद्धा वाटते हां ठीक आहे ठीक आहे मग